नमस्कार नमस्कार काय म्हणताय हां हां बरं बरं अरे वा वा

नक्की नक्की नक्की नक्की कारण हा माझा व्यवसायच आहे त्यामुळे मी अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगू शकेल की कुठल्या गोष्टी तुम्ही कुठे चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकाल छान छान पदार्थ तुम्हाला पुण्यामध्ये कुठे मिळतील पुणं आता हे असं आहे हां बरोबर तुम्ही मला कॉल केलेला आहे आता पुणं हे असं शहर आहे की तिथे बाहेरून येणारे स्टुडंट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या राज्यातून येणारे कुटुंब पुण्यात वास्तव्याला येण्यासाठी खूप आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये कुठल्याही भारतातल्या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही रेसिपीज चांगल्याच मिळतात पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या ज्या हां ओ बरं बरं बरं हो खरंच आहे हां ओके ओके ठीक आहे ठीक आहे नाही नाही नाही पुण्यात तुम्हाला महाराष्ट्रीयन पदार्थ खास खायचे असतील तर तुम्ही पुण्यात सदाशिवपेठेमध्ये अशी दोन तीन मी तुम्हाला नावं सांगते की जिथे तुम्हाला साबुदाण्याची खिचडी थालीपीठ आणि लोणी असं हे खूप मस्त खायला मिळेल की ज्या ज्या जे तुम्हाला आवडेलच म्हणजे ज्याला तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही इतकं तुम्हाला ते आवडेल साबुदाण्याची खिचडीसाठी तुम्ही स्वीट होममध्ये जाऊ शकता थालीपीठ आणि लोणी खायचं असेल तर तुम्ही सुजातामध्ये जाऊ शकता आणि मिसळ खायची असेल तुम्हाला पुणेरी मिसळ बरं का पुणेरी मिसळ खायची असेल तर तुम्ही बेडेकरांचं नाव आणि किंवा श्रीकृष्ण मिसळ अशा या दोन खूप प्रसिद्ध मिसळीची दुकानं आहेत इथे आणि खूप एन्जॉय करू शकाल तुम्ही तिथे मिसळ तुमच्या तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आलेल्या लोकांना सगळ्यांनाच खूप आवडेल आणि दुस हां बटाटेवडा तर आहेच बटाटेवडा नारायणपेठ शनिवारपेठ ह्याच्यामध्ये तुम्हाला बटाटेवडा खूप छान मिळेल प्रभा विश्रांतीगृहामध्ये बटाटेवडे उ अत्युत्तम असतात आणि हां हां म्हणूनच तुम्हाला ते मी ओळखलंच की तुम्हाला ते आवडत असणार म्हणून आणि तुम्हाला खास गोड पदार्थ हवे असतील म्हणजे पुरणपोळी उकडीचे मोदक उकडीचे मोदकासाठी मी तुम्हाला गोडबोल्यांचं नाव सुचवीन की त्यांच्याकडे उकडीचे मोदक एक नंबर मिळतात म्हणजे तुम्हाला वर्षभर मिळतात अगदी त्याला गणपतीच असायला पाहिजे किंवा चतुर्थीच असायला पाहिजे असं नाही वर्षभर त्यांचा उ उकडीच्या मोदकांचाच व्यवसाय आहे त्यामुळे सुंदर उकडीचे मोदक तुम्हाला मिळू शकतील कितीही दोन मोदकांपासून ते कितीही तुम्ही देऊ शकता तर असे अनेक पदार्थ आम्ही पुरवू शकतो पुण्यामध्ये तुम्हाला त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष या मी तुम्हाला आणखी मोठी लिस्ट देते आणि मग आपण त्याच्यावर जास्त आणखी चर्चा करू शकू ठीक आहे भेटूया हो नक्की पाठवते नक्की पाठवते भेटू आपण धन्यवाद